चित्रकला हा काय आमचा आवडीचा विषय नाही पण चित्रकला कार्यशाळेमध्ये मात्र सहभाग घेतलेला आहे त्यात ते रंगांचे छटा त्याचबरोबर चित्रकलेचे कला प्रदर्शनं हे बघण्यामध्ये आम्हाला आनंद असतो चित्रकलेचा आनंद चित्रकलेचा वर्ग मात्र कधी आम्हाला अनुभवता आलेला नाही किंवा चित्रकलेची आवड नसल्यामळे ते आपल्याला काय शिकता आलेलं नाही चित्रकला ही आमच्या मित्रमंडळीमध्ये अनेक लोकांच्याकडे चित्रकला आहे पण आम्हाला त्या प्रकाराचा आनंद घेता आलेला नाही किंबहूना चित्रकला ही एक सर्वात महत्त्वाची कला आहे मग त्या चित्राकृतीमध्ये वेगवेगळे रंग भरणे स्केचच्या साह्याने एखादं स्केच तयार करून एखादं मूर्ती तयार करणे रंगभरण स्पर्धांमधून विविध प्रकारचे कार्यवाही करणे अशा प्रकारचे अनेक विविध गोष्टी करता येतात पण त्यातून काय फार अनुभव मला आलेला नाही